हॅलो जनकल्याण आरोग्य सेवा केंद्र का हॅलो हां जनकल्याण आरोग्य सेवा केंद्र ना हां हां मी मिसेस काळे बोलते आहे मी तुमचं माझ्या ॲक्च्युली पेपरबरोबर एक पॅम्प्लेट आलं होतं की तुमच्या संस्थेने मधुमेह जागरूकता शिबीर आयोजित केलं आहे म्हणून हो त्याच्यासाठी मला नावनोंदणी करायची होती आणि तिथे तुम्ही दोन म्हणजे सकाळ आणि दुपार असे दोन्ही सत्रं दिले आहेत ना मग ते आत्ताच आम्हाला वेळ कन्फर्म करावी लागेल का ठीक आहे म्हणजे एकदा नोंदणी केल्यावर आमच्या सोयीने कधी येऊ शकतो ना हो हो हो चालेल चालेल मग तुम्हाला काय आत्ता म्हणजे फोनवरच डिटेल्स दिले तर चालणार आहात आहेत ना हो हो हो वॉट्सअप नंबरच देते मी

माझं नाव सौ अश्विनी काळे वय सत्तेचाळीस वर्ष आहे हो फोन नंबर सांगते नऊ चार दोन तीन नऊ सात शून्य शून्य एक दोन हो पुन्हा सांगते नऊ चार दोन तीन नऊ सात शून्य शून्य एक दोन हो हो हा व्हॉट्सअपचाच नंबर आहे हो चालेल तुम्ही पुढचे डिटेल्स हो हो त्या तुमच्या ह्याच्यामध्ये पत्ता वगैरे आलेलाच आहे फक्त म्हणजे मला हेच कन्फम करायचं होतं की तुम्ही दोन सत्रात लिहिलं आहे ना तिथे की सकाळचं सत्र पण आहे आणि दुपारचं तर म्हणजे आत्ताच मला असं सांगता नाही येणार की मला कधी जमेल पण मला त्या दिवशी नक्की जमणार आहे तर मी येऊ शकते ना

आणि मग आधीचे काही रिपोर्ट्स वगैरे आमचे घेऊन यायचे आहेत का हो हो हरकत नाही मी घेऊन येईन हो हो आणि म्हणजे आता मी नावनोंदणी केली आहे पण जर वेळेवर तिथे येऊन कोणाला करणं करता म्हणजे यायचं असेल तर वेळेवर पण तुम्ही घेणार का एन्ट्रीज चालेल चालेल हो ठीक आहे ठीक आहे मग मी सांगते अजून कोणाला हवा असेल हवंसा हो म्हणजे हो हो हो चालेल चालेल तुम्हालाही झग पुढचं सकच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग मी माझे तर डिटेल्स दिलेलेच आहेत तुम्ही मला जर काही अजून हा म्हणजे हवं असेल किंवा काही अपडेट द्यायचे असेल तर वॉट्सअपवर सांगा हो हो हो धन्यवाद